आपण रोज घराची बाहेर आंगणामध्ये साफसफाई करत असतो आणि साफसफाई करत असताना आपल्या निदर्शनास खूप सारा कचरा येतो आणि त्याच्यात सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं असतं तर प्लॅस्टिकच्या पिशव्या बिस् बिसलेरीच्या बॉटल्स किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल्स यांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि तो सगळ्यात हानीकारक आहे आपल्या पर्यावरणासाठी आणि पण आपण त्या गोष्टी तर काही सोडायला तयार नाही पण त्या आपण सोडल्या पाहिजे त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यां चा वापर आपण टाळला पाहिजे जर त्या प्लाॅस्टिकच्या बॉटल आपण जर कट केल्या आणि मातीमध्ये झाडाजवळ जर पुरून ठेवल्या आणि त्यात जर पाणी टाकलं तर तेच झाडांना ठिबक सिंचनसारखं यूज होऊ शकतो आपण त्यात फक्त पाणी टाकलं तरी त्या झाडांसाठी युटिलाईज होऊ शकतो नंतर आपल्या जुन्या साड्या असतील जुने फाटलेल्या कपडे असतील त्यांचा आपण वापर करून गोधडी किंवा चटईच शिवू शकतो त्यांचा वापर पण आपल्याला करता येईल ते असंच फेकून देण्यात पण पर्यावरणामध्ये टा परिसरात टाकून द्यायचं आणि त्यावर पाणी पडलं की ती कुजतं फुगतं आणि त्यामुळे ये ना त्या तो पण आपण यूज करू शकतो त्याच्याहून किडे होतात डास होतात त्याच्यावर पाणी साठून यामुळेसुद्धा पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात तरी आपण सर्वांनी सर्वांची ती जबाबदारी आहे की जास्तीत जास्त पर्यावरन स्वच्छ आणि सुंदर ठेवायचा प्रयत्न करावा शिवाय प्लॅस्टिकचा वापर प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळणं फार फायदेशीर होईल